हॅलो मी वैशाली पुंडलिक पाहुणे बोलत आहे मी कारला चौकामध्ये राहत आहे आमच्या घरी कसं आता आम्ही हाऊसवाईफ आहे मी कसं ड्युटी असल्याच्याने मला इकडे तिकडे आम्हाला सेट सेटल व्हा लागते तर कसं आमच्या घरी लाईट वगैरे काहीच नाही आहे आणि इथे कसं मी नवीन नवीन असल्याच्याने मला काही माहीत नाही आहे तर माझा तुम्हाला फोन नंबर देते तुम्ही मला एका दिवशी सगळी लाईन फिटिंग वगैरे सगळं करून द्यान देऊ द्यान करून कसं हे उन्हाळ्याचे दिवस आहे न कसं गरमीचं वातावरण आहे तर गरमीच्या वातावरणामध्ये घरी अंधारामध्ये मी राहू शकत नाही असं गरमीच्या याच्या वातावरणामध्ये राहू शकत नाही ना म्हणून तुम्ही आम्हाला एका दिवसामध्ये पूर्ण लाईन वगैरे सगळं फिटिंग करून द्यान आणि कसं बाहेर असं मला माहीत नाही ना इकडलं वातावरण चे मी नवीन ठिकाणी असल्याच्याने मला माहीत नाही तर तुम्ही